माझं कॉलेज आर्वीला असल्यामुळे मला वर्धेवरुन आर्वीला म्हणजे साठ किलोमीटर रोज बसने प्रवास करावा लागते प्रवास करताना मला खूप काही अडचणींचा सामना करावा लागतो त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये येणाऱ्या रस्त्याबद्दल तुम्हाला मी सांगू इच्छितो की तुम्हाला सगळ्यांनाच माहीत आहे की महाराष्ट्रातले रस्ते हे खूप खडबडीचे रस्ते झालेले आहेत आणि आपलं जे जीवन आहे इतकं दग दगदगीचं झालं आहे की आपल्याला प्रवास केल्यामुळे कोणतंच काम सोपं जात नाही प्रवास करताना मला इतक्या अडचणीला सामोरं जावं लागतं की रोज मला साठ किलोमीटर अप डाऊन करणं सहज शक्य होत नाही रोज बसचे धक्के खात जाणे त्याच्यामध्ये असलेले खराब रस्ते रस्त्याभोवती असं रस्त्यामध्ये असलेले मोठमोठे गड्डे त्याच्यामध्ये खूप काही प्रमाणामध्ये मला प्रवासाचा त्रास होतो जसं काही पाठीचा त्रास त्याच्यानंतर डोकेदुखी आणि सांधेदुखी हा त्रास मला उद्भवतो आपली जी वाहतूकप्रणाली आहे ती खूप धोक्याची प्र प्रणाली झालेली आहे वाहतूक करताना रस्ते कमी खड्डे जास्त सोसावे लागतात रोज अप डाऊन करूकरू मी थकून गेलो आहे पण त्याच्यामुळे मला इतका काही त्रास सहन झाला आहे की मानसिक स्थिती राहिलेली नाही माझी आता प्रवास करायची त्याच्यामुळे एक एक सांगू इच्छितो की प्रवास करणं हे खूप कठीण झालेलं आहे